समजा पहिला रोग आहे समजा मग ते खुरकत खुरकत आल्याच्यानंतर आपण त्याच्या पायाला तेल लावून ते थोडंफार कमी करू शकतो आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषध गोळे इंजेक्शन घेऊन ते त्याने पण कमी करू शकतो त्याच्यानंतर ए लमपी आहे खरूज आहे यासाठी पूर्ण म्हणजे अशा आजार जनावरांना होत असतात तर ते रोखण्यासाठी रोखता येतील असे करण्यासाठी आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने ते रोखू शकतो बर्ड फ्लू तोंडाचे आजार हे तोंडाचाचा म्हणजे कुरकताचे कुरकताने ते तोंडालाही होतं त्याच्यामुळे ते थोडंसं आपल्याला हेच अवघड जातं मग ते त्याला आधीचा आपण समजा तो बैल थोडा फार लंगडायला की ते डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते आपण त्याला दाखवायला पाहिजे तोंडाचं आहे ते समजा आपण तोंडामध्ये ते आपण खाराची फोडं आहे ते खाराची फोड आपण घासतो जीभेवरती काटे येतात हे होतं ते त्याच्यामुळं ते आपण पूर्ण जनावराचं रोगाचं ते लक्षणं आपल्याला समजतात कारण आपल्याकडे पाळीव प्राणी असल्यामुळे ते आपल्याला कोणता रोग आहे आणि ते कशामुळं होत आहे त्या त्याच्यापासून समजा याचं उष्टं पाणी त्याला पाजून नये याचं लक्षण असे याला लक्षण दिसले की दोघांना वेगळ वेगळं बांधावं असं करून त्यांना ते हे करायला पाहिजे आणि ते थोडंसं का आपण सहायता घ्यायला पाहिजे आणि ते थोडंसं हे करा